हॅलो सर मी दीपक मोराणकर बोलतो आहे चार दिवसापूर्वी मी तुमच्या दुकानातून काही वस्तू नेल्या होत्या त्याचं बिल माझ्याकडे मिळत नाही आहे नाही हो बिलाचा नंबरही नाही लक्षात राहिला आहे त्याची तारीख एक तारखेला नेला होता हां बोला ओके हो तर त्या बिलावर सर डिस्काऊंट किती दिला आहे तो दिसत नाही आहे मला आता आता मिळणार नाही म्हणजे म्हणजे तुमचा जो डिस्काउंट आहे तो पंधरा तारीख ते तीस तारखेपर्यंत आहे ओके म्हणजे पहिले एक ते दहा तारखे एक ते पंधरा तारखेपर्यंत जेव्हा आम्ही घेतो त्यावेळेला डिस्काउंट नाही आहे का पुढच्या पंधरा ते तीसपर्यंत आहे असं कारण मला तुमच्या ते बिलामध्ये तसं लक्षात आलं नाही की नेमका एक ते पंधरापर्यंत आहे की पंधरा ते तीसपर्यंत आहे तर पुढच्या वेळेला नेमकं मिळेल ना मला डिस्काउंट बरोबर काही गिफ्ट वगैरेही देतात का तुमच्याकडे ओके ओके सर ठीक आहे सर धन्यवाद